गुलाबजामुन बालूशाही काजू कतली जिलेबी पेढा कलाकंद आईस्क्रीम श्रीखंड बदाम शेक लाडू बुंदी लाडू बेसन लाडू मोतीचूर लाडू रव्याचे लाडू अनारसे सोन पापडी शेंगपट्टी गुळपट्टी साखर उसपाक ऊसरस पुरणपोळी खीर खोबरकीस चॉकलेट सोन पापडी अनारसे शंकरपाळी तिळाची पोळी केक खजूर खोबरा चॉकलेट शेंगदाण्याचे लाडू पुरणपोळी बासुंदी मैसूर पाक